वर्धा जिल्ह्यात श्री छत्रपता शिवाजी महाराज यांची जयंती खूप थाटामाटाने साजरी करत असते कारण की ते स्वराज्यासाठी महा आपल्या महाराष्ट्रासाठी खूप त्यांनी लढले त्यांनी मोंगलांशी युद्ध केलं व शेवट शेवटी त्यांनी आपला जीव गमवले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना यांची जयंती निमित्त खूप काही थाटमाट शोस असतात डान्स वगैरे असतात डी जे असतात व हर एक एका चौकामध्ये त्यांची पूजा करून त्याच्या त्यांच्या प्रतिमेला हार चढवून एका रॅली मस नुसार त्यांची रॅलीही काढतात छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचे जन्मस्थान म्हणजे पुणे इथे शिवनेरी किल्ल्यावर त्यांचं जन्म झाला आम आम्ही फ्रेंडसोबत शि पुणे शिवनेरी किल्ल्यावर त्यांचं जन्मस्थान बघायला गेलो होतो व खूप आम्हाला पण मजा प ण आली तिथे ते बघण्यामध्ये त्यांचं ते उंच पण होतं शिवनेरी किल्ला आम्ही फ्रेंड्स लोकांनी त्यांचं एन्जॉय पण केलं त्यांची जन्मस्थान शिवनेरी किल्ला पण आम्हाला बघायला मिळालेला छानपैकी असं आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजा होते जे आपल्यासाठी नसून ते आपल्या स्वराज्यासाठी लढले